हो हो राहुल ट्रॅवल्स एजन्सीमधनं बोलते आहे मी बोला मॅडम अं हो हो आमच्याकडे हा हिमाचल प्रदेशची बूकिंग आहे अवेलेबल हं तर मॅडम तुम्हाला कशाप्रकारे जायला आवडणार म्हणजे तुम्हाला ट्रॅवल्सनी जायला आवडणार तिथे अं की ट्रेननी कुठलं अव पाहिजे तुम्हाला ट्रॅवल्सचंच ना ठीक आहे तर आहे आमच्याकडे ते आणि कुठल्या टाइमिंगच्या पाहिजे आहेत तुम्हाला ट्रॅवल्स सीटं मॉर्निंगच्या ना आपल्याकडे इवनिंगच्या टाइमिंगला जास्तीत जास्त ट्रॅवल्स आहेत मॉर्निंगला फक्त दोनच आहेत आपल्याकडे हां अं हो तिथे की नाही एक आं जर तुम्हाला हिमाचल प्रदेशला फिरायचं असेल तर तिथे अं तुम्हाला स्वस्तात स्वस्त जिथे अं रूम्स आमच्याकडे अवेलेबल्स अं आहे किंवा आमचे त्यांच्यासोबत टायअप आहेत झालेले हॉटेल्स अं सोबत आणि लॉजसोबत तर ते तुम्हाला तिथे सांगितल्या जाणार अं तर तुम्हाला तुमच्या बजेटनुसार ज्या रूम्स अं हव्या असतील तर तुम्ही त्या तिथे घेऊ शकता थांबण्यासाठी आणि तिथे तुम्हाला जर फिरायचं असेल तर तिथे आमच्या काही अं ट्रॅवल्स पण आहेत काही गाड्या पण आहेत त्या तिथे तुम्हाला फिरवून देतील हिमाचल प्रदेशमधे जे वेगवेगळे ठिकाण आहे जोशी मठ आहे नैनिताल आहे अं आणखीन अ बरेच अ ठिकाण आहेत तर ते एक फिरवतात तिथे अं पर पर्सन ह्याची जी प्राइज पडते आहे आपल्याला एक चार हजाराची प्राइज पडते आहे अं तुम्हाला पुण्यातून एक पॅकेज येतं त्याच्यामधे हां अं पूर्ण तुम्हाला पाच हजारचंच पॅकेज असते एक सहा दिवसांचं टूर असतो तो त्याच्यामधे किंवा हा जर तुम्हाला पॅकेज घ्यायचं असेल तर तुम्ही पॅकेज घेऊ शकता नाहीतर तुम्हाला ओन्ली ट्रॅवल्स हवं असेल तर तुम्ही अं फक्त ट्रॅवलची बूकिंग करू शकता दोन हजारामधे त्याच्या आणि तिथे जे तुम्हाला थांबायचे जे अकोमोडेशन वगैरे जे लागेल ते तुम्हाला स्वत करावं लागेल अं सकाळी दहा वाजेपासून ते रात्री दहा पर्यंतचा टाइमिंग असतो आपला हो हो इथे रामदास पेठलाच आहे आणि तुम्ही ऑनलाइन सुद्धा बूकिंग करू शकता यामधून हो हो तुम्ही एकदा येऊन तुम्ही विजिट करा आणि तुम्ही येऊन इथे भेटलात की तुम्हाला बाकीची सविस्तर माहिती पण समजून घेता येईल ठीकए ओ

थॅंक यू मॅम